आता काही आठवड्यापूर्वी मी एक हँड बॅग मागवला होता आपलं डायोरचा तो तिची किंमत एवढी मोठी होती पण त्यात मला माझ्या मनाचं समाधान काही झालं नाही कारण की तो कमी आकार म्हणजे कमी त्याच्यामध्ये कमी वस्तु बसत्यान एवढ्या आकाराच्या होत्या तुम्ही जेवढं तुम्ही किंमत एका मोठ्या ब्रँडवर पे करतात तेवढी किंमत आपल्याला भेटत नाही तर ह्याच्याबद्दल जर तुम्ही इन केस कधी मोठ्या ब्रँडेड वस्तू घेत असतील तर प्लीज तुम्ही हे विचार ब करून घ्या खरेदी करा की ते आपल्या वस्तूकांचा सांभाळ करू शकतो आणि आपण त्याची किंमतही राखू मी तो बॅग दीड लाखाचा परचेस केला होता त्यात ना मला काही चांगली जागा भेटली वस्तू ठेवायला आणि नाही त्याच्यात काही चांगलं आकर्षक करणारं काम आहे असं की किंमतच खूप जास्त आहे आणि मला फारसा काही चांगला अनुभव झाला नाही आणि मला आता समजलं आहे की आपण किंमतीकडे न बघता आपण वस्तुकडं बघायला हवेत पहिले